हॅलो मी आता सॅमसंगचा मोबाईल घेतला खूप खराब आहे ओ तो मोबाईल खराब आहे कारण कसं माहिती का मी जी बॅटरी त्याची बॅटरी बी ना खूप खराब निघाली कारण दोन दिवसांची बॅटरी बी एका दिवसात खराब होऊन राहिली आणि हेडफोन बी खराब झाले माझे आणि दुसरी गोष्ट मोबाईल बी काही जास्त दिवस टिकत नाही आणि माझ्या फॅमिलीनं मला सांगितलं की बा की हा मोबाईल खराब आहे हा वापस करा आणि कंपनीकडून पैसे रिटर्न मागून घ्या तर मला माझे पैसे रिटर्न पाहिजेत बा